हां बोला हां बोला ना मॅडम हां हां बरं बरं हो हो जरूर तुम्ही मला तुमच्या तारखा सांगू शकाल का अच्छा आणि किती दिवसासाठी हवं आहे तुम्हाला बरं बरं नाशिकसाठी हो हो हो नाशिकसाठी अगदी म्हणजे पुरेसे आहेत हे हो हो ॲक्च्युली बघा आता नाशिकमध्ये तर तुम्हाला त्रंबकेश्वर जवळ आहे ते एक दिवस तुम्ही कर म्हणजे अर्धा दिवस तिथे देता येईल तुम्हाला नंतर सप्तशृंगी देवीचं जे आहे तिथे आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात ना सगळेजणं तर तिथे ॲक्च्युअली हा म्हणजे आता तिथे पण ते ट्रॉली वगैरे झाले त्यामुळे तुम्हाला तसं कोणं काय येणार नाही हो हो आणि तिथे मात्र तुमचा पूर्ण दिवस जाईल म्हणजे एक आणि त्रंबकेश्वर कसं आहे की तुम्ही पण कसं आहे आता ग गर्दीवर डिपेंड आहे तुमचा पूर्ण दिवस जाईल का अर्धा दिवस त्याच्यानुसार आपण पण बाकीचे जे नाशिकमध्ये ठिकाणं तुम्हाला म्हणजे कसं थोडं धार्मिकच करायचं आहे की हो हो मग बाकीचे ठिकाणं कशी अगदी जवळपासच आहेत त्या भागातच तर एक तर काळाराम मंदिर आहे हो हो काळाराम मंदिर तुम्ही आत्ता पाहिलं असेल मोदीजी पण आपले पंतप्रधान आले होते तिथे तर ते अगदी हो हो नाही अगदी अवश्य तिथे तुम्ही करू शकता आणि तिथून आजूबाजूला म्हणजे त्या भागात सगळं वॉकिंग डिस्टन्स आहे तुम्ही थोडंफार चालू शकाल ना तसं हां मग गंगा आरती एक सुरू झालेली आहे आपल्या इथे जसं हरिद्वार ऋषिकेशला असते ना संध्याकाळची आरती तशी आपल्या नाशिकलाही गोदावरीची सुरू झाली आहे तर ती तुम्ही अटेंड करू शकता आणि ही सगळी मंदिरं अगदी जवळपासच आहेत तिथे अजून एक आमच्या नाशिकचं म्हणजे ग्रामदैवत म्हणतात भद्रकाली मंदिर तेही जवळच आहे तेही खूप जुन्या हो नाही नाही पण ते तुम्ही जर म्हणजे हे गंगा आरती वगैरे जे कराल ना तिथून रिक्षानी तुम्हाला आम्ही नेऊ शकतो तिथे कारण की काय हे जुन्या नाशिकमध्ये असल्यामुळे तिथे गाडी म्हणजे फोर व्हीलर जाणं थोडं अवघड आहे तर आम्ही तशी पण सोय करतो तुमचा किती जणांचा ग्रुप आहे हां मग तसं तुम्हाला काही ठिकाणी गाडी आणि काही ठिकाणी रिक्षा असं आपण अरेंज करू शकतो हं हं हं हो हो हो नाही जे लाँग डिस्टन्स आहेत ना लांबचे प्रवास आहेत तिथे तुम्हाला कम्फर्टेबल म्हणजे आता पंधरा जणी असेल तर आम्ही मोठी टेम्पो ट्रॅव्हलरही देऊ शकतो त्या ठिकाणी आणि जे लोकल साईटसिंग आहे अगदी जवळचं कारण की तुम्ही खरंचच म्हणजे पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल तर छोटे छोटे रस्ते आहेत गावातले तर तिथे प्रत्येक वेळेस मग ट्रॅफिकमध्ये अडकतं त्याच्यापेक्षा मग तुम्ही रिक्षा तीन तीन जणं शेअरिंगने असं तुम्ही हे करू शकता हो हो हो अगदी अगदी आणि तुम्ही सगळ्या महिलांचाच ग्रुप आहे की म्हणजे मिक्स ग्रुप आहे तुमचा ओके मग तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल तर हं आमच्याकडे ते पण मी सांगणार होते की आमच्याकडे आता काही महिला गाईडचीसुद्धा आम्ही व्यवस्था केली आहे की मग खूप कम्फर्टेबल फील करतात जे आमचे ग्राहक आहेत ते सुद्धा हो हो हो तुमचं जर तशी रिक्वायरमेंट असेल आम्ही तर आधी तुम्ही आम्ही तुम्हाला आमचं प्रोग्राम एक पाठवते तुम्हाला जर ते मग कसं आहे काय ठिकाणं तुम्ही निवडता मग त्याच्यानुसार आपण हां आणि हॉटेलचं पण मग लोकेशन आपण तसंच निवडू शकतो की ज्यानुसार तुम म्हणजे ज्यायोगे तुमचं हां वेळ पण वाचेल किंवा असं आणि तुम्ही पण तुमचं साधारण बजेट मला सा हे करा मी माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आता हा जो नंबर आहे ना हा आमचा व्हॉट्सअपचाच नंबर आहे तर तुम्ही एकदा तुमचं म्हणजे प्रेफरन्स सांगा आणि मी माझ्याकडे पण नाशिक दर्शनचे जे काही पॅकेजेस आहेत म्हणजे आता काही पाच दिवसाचे असतात काही आठ दिवसाचे तर ते सगळं मी तुम्हाला पाठवते हो हो हो तर तुम्ही तेवढं बघून मला हां हां चालेल ना तुम्ही हो हो हो हो हो तसं तुमचे डिटेल्स पण सांगा ते आपण बघूयात ना नक्कीच काहीतरी होईल सगळाचं ग्रुप सीनियर सिटिजन असला तर ते आपण करूयात काहीतरी मी तुम्हाला आमचे जे पॅकेजेस आहेत ना ते पाठवते मग आपण फायनल स करू तेव्हा सगळं करूयात मग ते ठीक आहे हो थँक्यू अच्छा